शिरोडकर ना मकरंद सामंत बोलतो आहे काय झालं माहिती आहे मी नवीनच नंबर घेतला होता फोन नंबर आणि तो नंबर मी आधारला जोडायला विसरलो आणि त्यामुळे काय झालं अर्ध्या ठिकाणी अजूनही माझा जुना नंबर आहे पण माझा जुना नंबर चालू नसल्यामुळे काय विषय झाला आहे की मला तिथे काही काही गोष्टींमध्ये आपल्याला जसं सुविधा असतात किंवा आधारला लिंक केलेला असेल पॅन कार्डला किंवा ह्या गोष्टींची माहिती मला मिळत नाही काही काही योजना आहेत की ज्या जिथे मी माझा जुना नंबर दिला आहे पण आधारला नंबर न दिल्यामुळे विषय असा होतो आहे की तो जुन्या नंबरकडं माहिती येत आहेत एस एम एस येत आहेत त्या नंबरवर फोन वगैरे लागत आहेत आणि मी जेव्हा चौकशी करतो तेव्हा त्यानी मला तसं सांगितलं की मध्ये काय झालं होतं माझं लाईट बिल दोन महिने आलं नव्हतं तर का आलं नव्हतं याची चौकशी करायला गेलं तर त्यानी मला सांगितलं की तुम्हाला तसा मेसेज दिला गेला आहे की तुम्ही तुमच्या इथलं मीटर रिडिंग मिळालं नाही आहे तुमचं मीटर बंद आहे अशी एक दोन वेळा गोष्ट झाली होती अशी त्याच्याआधी पण एकदा जेव्हा मी बँकेत गेलो होतो तिथे पण असंच झालं की मला माझ्या मी जे पैसे भरले होते त्याचा जो मेसेज येतो तो पण आला नव्हता कारण माझा तो मोबाईल नंबर लिंकच नव्हता आणि जो नंबर लिंक होता तो आता चालू नाही आहे त्यामुळे मला ते कळलेलं नाही आहे तर मला सांगू शकाल काय करता येईल नेमकं कारण काय झालं आहे ए दोन नंबर आहेत आणि अर्धे नंबर एका ठिकाणी आणि अर्धे नंबर एका ठिकाणी आहेत तर ते सगळे नंबर मला एका ठिकाणी हवे आहेत आणि माझा जो जुना नंबर आहे तो मला मिळत नाही आहे कारण तिथे काहीतरी टेक्निकल एरर आलं आहे आता काय काय विषय झाला आहे मी तिथे जाऊन बघून आलो पण तिथून मला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मला हा जो नवीन नंबर आहे त्याच्यावरच पुढे काम करावं लागणार आहे तर तुम्ही मला काही सांगू शकाल कसं करायचं वगैरे काय माझ्याकडं एकूण सात ते आठ ठिकाणी असं झालेलं आहे त्याची मी यादी केलेली आहे की कुठे कुठे काय झालं आहे तर मग तिथे तिथे काय काय कागदपत्र लागतील किंवा तिथे कोणाला भेटायला लागेल किंवा काय नेमकी ही जी काय म्हणतात ती पद्धत काय असेल किंवा कोणत्या कुणाच्या मदतीने तिथे जाता येईल हे मला सांगू शकाल का सांगितलं तर खरंच खूप बरं होईल कारण हे गेले तीन चार महिने मी हा या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे